आमच्या भागामध्ये वातावरणानुसार पिके होतात पिके पेरतात जसं की उन्हाळ्यामध्ये सोयाबीन सोयाबिनीला जास्त पाणी नाही लागत तर जास्त आमच्या भागामध्ये सर्वात जास्त उन्हाळ्यामध्ये सोयाबीनच पेरतात कारण की सोयाबीनला पाणी लागत नाही आणि पावसाळ्यामध्ये गहू आणि हरभरा गव्हाला पण खूप पाणी लागते आणि हरभऱ्याला पण खूप पाणी लागते आणि हरभऱ्यात पावसाळ्यात हरभरा पेर पेरलेला असला की ढोरं येतात आणि ते खातात त्याच्यामुळं नुकसान पण होते तर त्याच्यामुळे आम्ही नुकसान होऊ देत नाही असे वातावरणानुसार पिके पेरतात